हा मॅडम काही नाही याच्यासाठी कॉल केला होता आता आपलं पुढचं ॲकॅडेमिक इयर चालू होणार आहे तर त्याचा टाइम टेबल आपल्याला बनवावं लागेल ना तर मग तर तेचं आता मागच्या वर्षीचीच कंटिन्यू करायचं आहे का त्याच्यात काय थोडेफार चेंजस करावं करायचे त्या त्या विषयावर जरा हां हां हो बरोबर आहे पण आपले काही लेक्चरर्स जुने गेले आहेत तर काही नवीन येणार आहेत तर त्या पद्धतीने पण आपल्याला थोडंसं बघावं लागेल काही हा मग ते जरा बनवावं लागेल व्यवस्थितपणे टायमिंग काय टायमिंग संदर्भात काही अडचण कोणाची आहे पी टी आणि इंग्लिश काय म्हणणं आहे त्यांचं ते इंग्लिशचं का बर काय काय कारण आहे दुपारून अच्छा मग करता येईल का आपल्याला ते काय मग त्यापद्धतीने मग त्यांचं दुपारी घे ठेऊन त्यांच्या जागी मग दुसरं म्हणजे अदलाबदल करावी लागेल हं ठीक आहे आणि प्रार्थनेचं पण प्रार्थनेला कंपल्सरी आहेत ना सगळी मग हे इंग्लिशचे तर म्हणते नां मला येणं होत नाही सकाळी

हंं हं अच्छा अच्छा मग ठीक आहे थोडं ॲडजस्ट करता येईल आपल्याला ठीक आहे काय हरकत नाही काय हरकत नाही काय हरकत नाही मग बघा त्या पद्धतीने मला एकदा बनवून दाखवा मग बघूयात आपण ओके चालेल हं